माझं नाव अंकिता विशाल हेंद्रे आहे मी वाशिम शहरात राहते वाशिम शहरात आमचं एक छोटं घर आहे त्या घरात आम्ही मिळून कुटुंब राहतो आईवडील भाऊ आजी आजोबा काका काकू मी सध्या बँकिंगची प्रिप्रेशन करत आहे बँकिंग प्रिप्रेशनसोबत मी पार्टटाईम छोट्या मुलांची सकाळी ट्युशन घेते आणि दुपारी माझे क्लासेस करते टॅलीचा त्यानंतर सोबतच अभ्यास बँकिंगचा चालू आहे आणि बाकी कामासाठी मला वेळ नाही मिळत तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत माझं शेड्युल सेट आहे सकाळी ट्युशनस् क्लासेस दुपारी माझे क्लासेस आणि रात्री माझा अभ्यास त्यामुळे वेळ काही भेटत नाही अशा प्रकारे मी माझी बँकिंगची तयारी व जॉबसाठी प्रिपेअर करत आहे